नवीन नवीन योगा बिग्नर्ससाठी अशा आसन आहे तर सोप्पे सोप्पे एक ताडासन आहे माऊंटेन पोज जे सोप्पा राहते आसन आहे अजून एक काय वज्रासन थंडर बोल्ट नावाचा जे जेवणानंतर बसण्यासाठी खूप फायद्यात आहे एक मार्जरी स आसन आहे कॅटपोज नावाचा पाठीचा पाठीचा भाग ताठ राहतो त्याच्यामध्ये पाठीला पेन कमी होतो एक भुजरासन आहे भुजानसन नावाचा कोबरा पोज नाव आहे तिचा पाठ या कमरेचा बळकट करते बालासन चाइल्डस पोज नावाची आहे ज्याच्यामध्ये सोपी शरीरात सगळा व्यायाम होतो आहे एक सेतूबंध सळा ब्रिज पोस आहे त्याच्यामध्ये पाठवे मान मानू मान मानाची पुरा व्यायाम होतो एक आहे सुखासन इझी क्रॉस लेजेंड पोस ज्याच्यामध्ये धन्यासाठी वापरलेले जीव सर्व आसन होते